माझं नाव सानिया शेख आहे मला शेख फरीद दर्गा पाहाण्यासाठी जायचं आहे

चार पाचजण येऊ फॅमिली सोबत येणार आहोत

गाडी आहे आमच्याकडे फोर व्हीलरमध्य कार आहे हां हां

हां

अच्छा दादा हां हां ठीक आहे ना

हां हां

हां म्हणजे दोन हजार पाचशे लागेल हां हां हां हां देण्यासाठी तयार आहेत ना नऊला आहे पण नऊला हा नऊपर्यंत येऊन जा हां हां हां ओके